अलीकडे मी एका हा प्रदर्शनात गेले होते तिथे गेल्यानंतर मला खूप सुंदर अशी फुलदाणी आवडली त्याच्यावर सुंदर पेंटिंग्स केले होते आणि त्यालाच साजेसे असे फुलं होते त ते प बघितल्यानंतर कळालं एका राजस्थानी माणसानी ते बनवलेलं होतं आणि ते इतकं सुबक पद्धतीने होतं त्याचा रंग लाल होता आणि त्याला आपोजिट मॅचिंग अशी फुलं होते ते इतके छान दिसत होते की मला ते ग मी घेतलेच ते त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे वेगवेग वेगवेगळ्या प्रकारचे पैठण्या होत्या आणि त्या इतक्या सुंदर तयार केलेल्या होत्या येवला या ठिकाणी की ते घेण्याचा मला मोहच आवरला नाही कारण ते हास हाताने बनवलेल्या होत्या त्याचं सूत काढलं जातं आणि ते बनवलेलं ग गेलेलं होतं त्यामुळं ते खूप छान होतं हात त्याच्यानंतर पु आम्ही प्रदर्शनामध्ये अनेक वेगवेगळ्या वस्तू बघितल्या अगदी पणतीपासून ते मोठ्या मोठ्या स्वतः तयार केलेल्या घरी काही मा काही लोकांनी बनवलेल्या वस्तू अशा होत्या आणि त्या खूप सुंदर आणि सुबक अशा होत्या त्यामुळं काही काही बघितल्यानंतर आम्ही एक जे आपल्याला पांघरायला बॅ ब्लँकेट असतं त्याच्यावर सुंदर असं पेंटिंग्स काढलेलं होते त्याला रंग दिलेले होते आणि त्याचे जे रंग होते ते कायमचे होते ते धुतल्यानंतर जाणार नाहीत अशी त्यांनी खबरदारी घेतलेले होते त्यामुळे त्याचा आस्वाद घेणं आम्हाला खूप आवडले ते घेतला आम्ही ब्लँकेट घेतलं त्याच्यानंतर तसेच बेडशीट्स होते त्याच्यानंतर काही लहान मुलांचे ड्रेसेस् होते की त्याच्यावर त्यांनी सुंदर असे पेंटिंग्स केलेले होते म्हणजे रा त्याच्यामध्ये राजस्थानला आपण गेल्यानंतर त्याचं सुंदर असं चित्रं आणि त्या हे ड्रेसवर त्या शर्टवर केलेलं होतं त्यानंतर लहान मुलींचे वेगवेगळे गरबा खेळायला जाणाऱ्या घागरा ओढणी अशा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस् लहान मुलींचे होते त्यानंतर मोठ्यापण मुलींचे आणि महिलांचे पण असेच घागरा ओढणी टाइप् ड्रेसेस् असे सुंदर प्रकारचे लावलेले होते हे सगळं त्यांनी हाताने बनवलेलं होतं त्यानंतर वेगवेगळ्या कपबश्या ज्या आपण कुंभाराकडे बघतो पण त्याच्यातून वेगवेगळे आकार चहाचे वेगळे कप असं छान सगळं बघायला मिळालं